माझ्या आहारात नेहमी मी सकाळी नाष्ट्याला नाष्ट्याला वगैरे पोषक आहार भाकरी वगैरे खातो मी तांदळाची नाचणी ज्वारीची भाकरी वगैरे नाष्ट्यामध्ये असते माझ्या त्याप्रमाणे भाकरी वगैरे खाऊन झाल्यावर फ्रुट्स मी खातो फळं खातो जसे की सफरचंद केळी ही डाळिंब संत्रं अशी मी फळं खातो नेहमी ड्राय फ्रुटस खातो बदाम वगैरे बदाम काजूगर मनुका असे जे काय ड्राय फ्रुटस आहेत ते मी खातो असतात माझे प्लस त्यानंतर जेवणामध्ये पण भाकरी किंवा चपाती आणि अगदी कमी प्रमाणात मध्ये राईस मी खातो जे शरीराला जे प्रोटीन आवश्यक आहे किंवा काब्स आवश्यक आहेत ते जसेजसे मिळतील ते जे ज्या ह्याच्यामधून मिळतात तेच घटक मी खातो कडधान्य मोड आलेले कडधान्य खातो आणि पालेभाज्या आवर्जून खातो तर असं सगळं प्रकारचं माझ्या आहारामध्ये असतं जेणेकरून आरोग्याला चांगलं असतं शक्यतो मी चहा वगैरे पीतच नाही मी कारण शुगरचा चहा वगैरे पीत नाही कारण साखर ही आरोग्याला खूप धोकादायक असते त्याच्यामुळे गोड वगैरे मिठाई खाणं एकदम कमी प्रमाणात खातो मी जास्त शक्यतो मी टाळतो गोड वगैरे खाण्याचं त्याच्यामुळे हे आपणही असं काही खायचं नसतं आणि मी जे तांदूळ वगैरे भाज्या वगैरे घेतो हे चांगल्या दर्जाचे असतात एकदम स्वच्छ भाजी तांदूळ वगैरे एकदम स्वच्छ असतं आणि चांगल्या शेतातला तांदूळ जो कुठचेही केमिकल वगैरे यूज न करता आलेला असतो तसा मी तांदूळ यूज करतो